आजकालची मुलं स्टंडबाजी करून यूट्यूबवर त्याची रेकॉर्ड करून व्हिडिओ रेकॉर्ड करून अनेक प्रकारचे पैसे कमवत आहेत त्यामध्ये ते व्यवसाय म्हणून त्यांना श्टंडबाजी वगैरे यामध्ये अनेक लोकांपुढे श्टंडबाजी करून ज्यांना बघण्याची आवड आहे त्यांच्यापुढे श्टंडबाजी करून त्याच्याकडून जी काय असेल ती फीस घेत आहे त्याप्रकारे अनेक प्रकारचं कामे त्यांची चालू आहेत परंतु हा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना श्टणबाजी न करता त्यामध्ये मोटरसायकल रॅली असेल किंवा बाईक स्वार असेल अनेक प्रकारचे कामे किंवा त्यामध्ये गरोडी खेळमध्ये मौत का कुआँ गाडीवरून न उतरणे पाय न टेकवणे पाय न टेकवता स्लो चालवणे जमेल तेवढ्या स्लो पद्धतीने गाडी चालवणे असे अनेक प्रकारचे खेळ यामध्ये खेळता येते